माझी काही व्यक्तिगत ध्येयं आहेत आता मी ते तुमच्याशी शेयर करणार आहे मल्ला अँट्रोपेनिया बनायचं आहे मला सेल्फ डिफेन्डॅम बनायचं आहे मला स्वतःचा बिजनेस टाकायचा आहे तर त्याकरता मी आपल्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल करत आहे मला ते मोटिवेट करण्यामागचा एक प्रश्न आहे हा की तो माझे फायनॅशियल कंडिशन खूप डाऊन आहे तर मला अप् गर्दीमध्ये राहायचं नाही आहे तर मी खूप साऱ्या प्रॉब्रम फेस करत आहे आपल्या लाईफमध्ये तो एक खूप मोटा इम्पॉटंट पॉईंट आहे त्यामुळे खूप सारे प्रॉब्लम मी फेस करतो गरीबीमुळं तर मला हा प्रॉब्लेमापासून आपल्या लाईफमधले हे प्रॉब्लेम्स आपल्याला लाईफ लाईफमधून दूर करायचे आहे तर माझे जे क मी आपला फायनॅशियल प्रॉब्लेममुळे आपले एज्युकेशन कंप्लिट नाही करू शकलो माझे जे स्वप्न होते मला सायन्टिस बनायचं होतं ते मी माझे स्वप्न पूर्ण नाही करू शकलो तर मला आता एक टीचर मिळाले ते मला गायडन्स करतात ते मला मोटिवेट करत जातात तू करू शकतो त्यांच्या बोलण्यामुळे मला खूपच मोटिवेट होतो मी तर सर्वांच्या लाईफमध्ये एक टीचर गरजेचे आहे एक मोटिवेटे स्पीकर गरजेचे आहे मला असं वाटते तर आपल्या लाईफमध्ये किती पण कठीण किती पण हे प्रॉब्लम्स आले तरी आपण मागे नाही वळायचं आपण त्या प्रॉब्लमला फेस करून पुढं गेलं पाहिजे मला असं वाटते तर आप स्तर सगळ्यांनी आपला प्रॉब्लेम्समुळं हार नाही मानायला पाहिजे त्यांनी सेल्फ मोटिवेट व्हायला हवा